मराठी साहित्यामध्ये अशा अनेक लेखक आणि कवी होऊन गेले आहेत जसं पर्टिक्युलर एकच आवडतं असं म्हणता येणार नाही परंतु जर आपल्याला माहितीच सांगायची असेल तर कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे तो आपण जसं की मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो त्यांनी मराठी भाषेमध्ये इतकीे सारे लेख वगैरे लिहिलेले आहेत की ते लेखक खूप प्रिय असे लेखक म्हणून आवडतात त्यांच्या समकालीन प्रतिभाबान कवी त्यांची कविता वेडात मराठे वीर दौडले सात किंवा सामर्थ्य आहे चलवळीचे ही समाजाला खरंच खूप प्रेरणा देणारी आहे त्यांच्या लेखनातून त्यांच्या विचारातून जी आपल्याला प्रेरणा मिळते किंवा जे आपल्याला बळ मिळते ते खरंच खूप वेगळं आहे आणि त्यांच्या लेखनाच्या विचारांची खोली आणि उत्कट भावनाशील जे आहेत ते सर्व आपल्याला भावनात्मक दिसून येते